मी एक ऑनलाईन गॅजेट मागवलं आहे पण परंतु त्याची डिस्टीब्युशन स्थिती म्हणजे वितरण स्थिती आहे जीची मला कशाही प्रकारची आयडिया नाही तर त्याची स्थिती मी त्यातपर्यंत जसं आपण भगवद्गीता हे मानवाच्या जीवनाचे मॅनुवल आहे त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तू जेव्हा आपण खरेदी करतो त्याचे मॅनुवल असते तर मी ते मॅनुवल तपासेल त्यात त्याचा वापर कशा प्रकारे केलेला आहे ते बघेल त्याचे कोणकोणते उपयोग आहे ते पण बघेल तसेच गुगल हा एक आपल्याकडं सगळ्यात मोठा उपाय असतो ज्यानुसार आपण कोणत्याही प्रकारची कशाहीबद्दलची माहिती घेऊ शकतो तर त्यानुसार पण मी त्याची माहिती घेऊ शकते आणि पावले उचलायची म्हणाल तर जी व्यक्ती किंवा डिलिवरी बॉय घरी ऑर्डर द्यायला येतो त्यांनाही आपण विचारू शकतो तसेच दुकानावर किंवा शॉपवरही आपण त्याची माहिती घेऊ शकते मी त्यांना विचारू शकतो त्यांना एकदा ती वस्तू वापरून दाखवण्यास आपण प्रवृत्त करू शकतो अशा प्रकारे मी त्या वस्तूची माहिती घेईल आणि ट्राय करून बघलं की जमते आहे की नाही देन